हो बोला

हो करते ना मी ठीक आहे ना आहे न माझ्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तुम्हाला जसं म मॉडलप्रमाणे पाहिजे आणि जसं कॉस्ट्युमीन पाहिजे माझ्याकडून पाहिजे असेल तर त्याचे पैसे वेगळे लागेल आणि तुमचं असेल तर क कमी लागेल जसं हळदीचं करायचं आहे तर मग मिनिमम मी कमसे कम सात ते आठ हजार रुपये चार्ज करत असते हो ना तो रेटच चालू आहे ना सध्या नाही कमी तर नाही होऊ शकत मॅडम

हो कॉस्ट्युमचे वेगळे पैसे लागेल क कॉस्टुमचे तरी प पर कँडेट फाईव्ह हंड्रेड

ठीक आहे न कधी लग्न आहे तरी ठीक आहे न तुम्हाला ऑर्डर बुक करावं लागेल आणि ॲडवान्समध्ये पैसे जमा करावं लागेल ठीक आहे ॲडवान्स कशामध्ये कॅशमध्ये की फोनपे ठीक आहे